नवा व्यवसाय सुरू करणे म्हणजे स्वतःचा जॉब वगैरे करियर एका बाजूने ठेऊन खूप मोठं रिस्क घ्यायसारखंच आहे तसं म्हटलं तर नवा व्यवसाय सुरू करणे कारण की काही लोकांचा जो व्यवसाय आहे तो सफल होतो पण काही लोक असे असतात ज्यांचा त्यांचा व्यवसाय पुढे जाऊन वाढत नाही ज्यामुळे की त्यांचं खूप नुकसान होते आणि जर नवा व्यवसाय सुरू करण्याबद्दल म्हटलं तर मग औपचारिकता अशा प्रकारे पाहिजेत की जो घरच्यांचा जरासा सपोर्ट पाहिजेत किंवा लोकांचा सपोर्ट पाहिजे काम करणारे जे सुरुवातीपासनंच काम करणारे चांगले लोक पाहिजेत जिम्मेदार लोक असले पाहिजेत आणि जे स्वतःला पूर्णपणे त्या कामात टाकून म्हणजे आपल्या व्यवसायाला पुढे वाढव वाढवणार तर अशा लोकांची साथ खूप जास्त गरजेची असते अशा वेळेस आणि तसंच जर इतके पैसे नसले व्यवसाय सुरू करायसाठी तर मग लोनसुद्धा घ्या लागते आणि त्या लोनला फेडायसाठीही पुढे जाऊन व्यवसाय चांगला सुरू झाला पाहिजेत म्हणून खूप खरं म्हटलं तर खूप रिस्कचं काम असते व्यवसाय करणं पण जे लोक हे रिस्क घेतात आणि समोर करतात त्यांचा व्यवसायांना सुरुवात करतात तर ही खूप मोठी त्यांची गोष्ट आहे तसं खरं म्हटलं तर आणि